राज्याला जे क्रि राज्यातील जे क्रीडाक्षेत्र आहे त्याला जर कसे आवर्जून खूप जास्त असं दखल जर घेण्यासारखे असे भरपूर सारे घटक आहेत घडामोडी आहेत तर त्याच्यामध्ये एक मेन म्हणजे तंत्रज्ञान आता तंत्रज्ञान यासाठी की जे क्रीडाक्षेत्र आहे आपलं त्या क्रीडाक्षेत्रामध्ये असं होत आहे की जे तंत्रज्ञानाने जशी प्रगती केली तर ते तंत्रज्ञान क्रीडाक्षेत्रामध्ये जेव्हा वापरण्यात आता येत आहे तर ते कसं जास्त एकदम असं सुरळीत सुरू आहे असं वाटतं पण कुठे कुठे असं वाटतं की काही कुठेतरी कमतरता पडत आहे जसं उदाहरण म्हटलं तर क्रिकेटच पकडा ठीक आहे क्रिकेटमध्ये कसं होतं की जे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे ते बॉल जेव्हा षटकार मारतो तेव्हां तो बॉल जातो तसे तंत्रज्ञानाने एक ड्रोन ची एक इन्व्हेंशन केला आहे तर तो कसं वरच्या अँगलवरून काय सुरू आहे ते आपल्याला सर्व दिसून येते तर ते कसे पण त्याचा हे घाटा हेही आहे की कसं जे गोष्टी लोक बरोबर बघत होते सर्व तर ते कसे थोडेसे कमी झाले आहेत आता पाहिले आधी जे मजा येत होती बघण्याची ते आता थोडीशी कमी झाली आहे पण टेक्नॉलॉजीमुळे काही गोष्टी सोप्याही झाल्या आहेत समजून घेण्यासाठी फक्त तेव्हढाच नाही तर जे डेव्हलॉपमेंट होत आहे ते कुठं ते कुठं लांब काळाची डेव्हलॉपमेंट आहे जास्त वेळ चालणारी डेव्हलॉपमेंट आहे आणि याच्यामध्ये अजून प्रगती होतच आहे तर असे याच्यासारखे आणखी भरपूर सारे असे ट्रेंड आहेत घडामोडी आहेत जे दखल घेण्यासारखे आहेत